मी बऱ्याच दिवसांआधी फेवरेट फूड ऑर्डरिंगची वेबसाईट आहे माझी स्विगीची त्या स्विगीच्या वेबसाईटवरती मी कुठलेही ऑर्डर मागवले की मी त्यावरती ऑटोपे सेट करून ठेवलेला होता म्हणजे फूड कुठलंही मागवलं की त्यामधून पेमेंट जो आहे तो ऑटोपे डायरेक्ट केला जायचा परंतु काही कारणास्तव मला तो ऑटोपे रद्द करायचा होता कारण की त्यामध्ये माझं पैसे जास्त कटत होतेत आणि चार्जेस खूप जास्त लागत होते ते मला कळत नव्हतं की किती जास्त पैसे चाललेलं आहे पेमेंट किती जात आहे तर मी हा जो माझा ऑटोपे आहे हा रद्द करण्यासाठी मी